सगळ्यात अगोदर मी भांडी घेते आणि त्यातलं खरकटं काढून टाकते आणि मग नंतर त्याना ओलं करते आणि मग नंतर विम विम साबण चांगला आहे मग विम साबणाने घासते आणि तरी पण काही काय भांडी असतात ते लवकर निघत नाहीत मग त्यांना खूप वेळ घासावं लागतं मग सुरवातीला जे लहान भांडी आहेत ना ते पहिल्यांदा मी धुवून घेते आणि भांड्यात धु धुण्यासाठी ना जर असं पहिल्यांदा एक मोठ्ठ असं काहीतरी घ्यायचं टब असेल किंवा तुमच्याकडे काय असेल घमेलं वगैरे असेल त्याच्यामध्ये भांडी ठेवायची आणि सगळी घासलेली भांडी त्याच्यात टाक टाकते मी त्याच्यामुळे लवकर होतात आणि त्याची तेलकट भांडी नाही ती सगळ्यात शेवटी धुते मी जेणेकरून पाणी पूर्ण तेलकट होत नाही नाही तर पाणी सगळं खराब होऊन जातं अशा तेलकट भांड्यांमुळे आणि यांना वेळ पण खूप लागतो कारण किती जरी धुतलं तरी ह्यात जर तेलकटपणा जातच नाही मग पहिल्यांदा हे जे डायरेक्ट निघणारी प भांडी असतात त्यांना पहिल्यांदा धुवून टाकायचं बाजू म्हणजे बाजूला ठेवायची त्यांना धुऊन आणि नंतर हे जे असतात तवा वगैरे असे जे जास्त तेलकट झालेले असतात आपण चपाती करून वगैरे जास्त तेलकट होतात आणि त्यांना घासायला पण खूप जास्त वेळ लागतो मग तिथे तुम्हाला एक दुसरा साबण पण असतो एक तो मिळतो कुठल्या पण भेटतो भांडी म्हणजे जे विकतात कुठल्या पण गोष्टी ना त्यांच्या घ घासणी वगैरे त्यांच्याकडे तो मिळतो साबण काते वगैरे विकतात त्यांच्याकडे तो साबण असतो मग त्या तो काळा कलरचा एक बारका साबण असतो त्याच्यामुळे तुम्ही असं जे तेलकट काय असेल ना तुमचा तवा कढई वगैरे तर त्याने तुम्हाला ते घेऊन घासावं लागतं पण खूप वेळ लागतो घासायला तेलकट भांडी मग त्यामुळे तुम्ही ते पहिल्यांदा तो साबण वापरत जावा कधी पण भांडी जर तुमची तेलकट जास्त असेल तर ते घासताना आणि नंतर हे भांडी घासायची सुरवातीला चेक करा पहिल्यांदा धुवा ती भांडी घासून झाल्यानंतर आणि नंतर तरी पण तरी हां पाण्याने धुऊन टाका आणि नाही निघली तर मग डबल आता तवा जो असतो तो निघतच नाही लवकर त्याला खूप वेळ घासत बसावं लागतं मग त्याच्यामुळे ते पहिल्यांदा त्याला ऑलमोस्ट पाच मिनिट तरी लागणार तुम्हाला घासायला मग त्याच्यामुळे पहिल्यांदा धुवा नंतर तरी पण नाही निघालं तर तुम्हाला खूप जास्त तुम्हाला जास्त असं जोरात घासावं लागणार ते भांडी आणि मग तरी पण बघा निघेल निघतो आहे का नाही मग नंतर दोन तीन वेळा असं घासून झालं किनई तुमचं घासून धुवून मग निघून जातात भांडी तेलकट भांडी निघतात